मी एक बाईचं चित्र काढत होती तिच्या हातात एक मुलगा होता आणि मला ते चित्र काढायसाठी कमाल दोन ते तीन तास लागले होते आणि मला तिची तिचे वर्णन करतांना मी ती तिचे चित्र काढलं आणि तिच्या लहान मुलाचे पण चित्र काढले आणि तं त्यां त्यांचे त्यांच्या चित्राला कलर वगैरे केला आणि मग त्या चित्राचे निरीक्षण केले निरीक्षण करतांना तो चित त्या चित्रामध्ये थोडेसे तिचे कपड्यांचे कमी होती तर मी ते पूर्ण केली मग तिच्या तिचे कपडे वगैरे मी रंगवले आणि छान पणे चित्र पूर्ण केला तो चित्र पूर्ण करायसाठी मला दोन ते तीन तास लागले होते